सगळ्यात पहिले धावण्याचं फायदे सांगतो शरीराची फिटनेस धावण्यामुळे शरीराचे कॅल्शियम क कार्बोनेट हे याची का नाही क्षमता वाढते आपल्या धावण्यामुळे आपल्या वजनामध्ये नियंत्रण राहते मानसिक आरोग्य आपले चांगले राहते आपल्या डोक्यावर जास्त परिणाम होत नाही इतर गोष्टीचा त्रास आपल्या ता ता तणाव डोक्यावर येत नाही आपल्या हृदयाचा विकार जे आजकाल खूप प्रमाण वाढले हार्ट अटॅकचे या हृदयाचे त्यावर धावण्यामुळे त्याच्यावर कंट्रोल होते डायबेटीजवर या फॅट्सवर कंट्रोल राहते हाडांचे स्नायू शरीराचे स्नायु व हाडे याच्यात तंदुरुस्ती किंवा बळकट राहते प्रतीक्षा प्रणाली नियमित धावण्यामुळे आपले शरीर चांगले राहते व दैनंदिन धावण्यामुळे आपल्या झोपेवर चांगला परिणाम होतो म्हणजे झोप चांगली येते व सामाजिक संबंध आपण दुसऱ्यासोबत चांगल्या तऱ्हेने आपण वागू शकतो या वावरू शकतो धावणे सगळ्यात सोपे आणि प्रभावी वाया व्यायाम आहे जो कुठेही आणि केव्हाही केला जाऊ शकतो ज्यामुळे ते नियमितपणे अंगीकरणे सोपे होते